नमस्कार मी आणि माझ्या मिस्टरांना म्हणजे नवऱ्याला आम्हाला वाचनाची खूप आवड आहे आम्ही कुठेही गेलो की पुस्तकं वाचण्यासाठी किंवा घेऊन येण्यासाठी शोधत असतो तर आम्ही आता मध्ये बाहेर गेल गेलेलो असताना आम्हाला एका ठिकाणी आपल्या भारतीय सण उत्सवांचं एक पुस्तक मिळालं जे डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी यांनी लिखलेलंय त्याच्यात आपल्या सण आणि उत्सवांबद्दल खूप छान माहिती आहे तर मी आत्ता वाचत असताना आपल्या आत्ता सध्या झाला तसा दसरा त्याला विजयादशमी पण असं म्हणतो तर मला आधी फक्त वाटायच की आपल्या इथे साजरा होतो पण सगळीकडे कसं होत असेल किंवा त्याला काय नावं असतील किंवा कसं पद्धतीने असेल तर यांच्या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी लिहिलेलंय तर जसं आपल्याकडे विजयदशमीचा सण साजरा होतो तसं भारताच्या अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो त्यांनी म्हंटल्याप्रमाणे की आपल्याकडे जसा गणेश उत्सवात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचप्रमाणे बंगालमध्ये दुर्गा उत्सव आणि विजयादशमी मोठ्या थाटामातात साजरी केले जातात दुर्गापूजा करून शेवटी दुर्गेची मूर्ती पाण्यात विसर्जित करतात बंगालमध्ये हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो तर पूर्व भारतामध्ये विजयादशमीच्या दिवशी रामलक्ष्मणाची मिरवणूक काढतात आणि गुजरातमध्ये तर देवीसमोर गरबा नृत्य करतात ते आजकाल आपल्या इकडे हे करतात नाचणं गाणं वाद्यवाजणं याचे अनेक कार्यक्रम हिमाचल प्रदेशातील लोक करून आनंदाची देवाणघेवाण करतात याच दिवशी कुकरीची पूजा मनोभावे करतात भारतातच नव्हे तर नेपाळमधील गुरखे लोक विजयादशमीचा क्षण फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि महाराष्ट्रात पेशवाईमध्ये या सणाला फार महत्त्व होतं ते का बरं तर सीमोल्लंघन किंवा शिलांगणाची स्वारी या नावाने या दिवशी मिरवणूक काढल्या जात आणि मोठमोठ्या पदावर असणाऱ्या अधिकारांना सन्मानाने विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं जात असे तर दसरा किंवा विजयादशमी हा सण आपल्या राष्ट्राचा ल लष्करी सण आहे शौर्य पराक्रम विद्या मिळवण्यात दसरा हा सण साडेतीन मुहूर्त असणारा एक दिवस आहे